तसा तर सरकारी दवाखान्यामध्ये जो आरोग्यसेवेचा दर्जा आहे तो चांगलाच आहे कारण आत तिथं कसं दहा रुपयामध्ये चिठ्ठी निघून जाते आणि परत जर कुणाकडे बी पी यल कार्ड असेल तर त्यांना पैसेसुद्धा लागत नाही ब्लड टेष्टचे पण पैसे लागत नाही प्रेग्नन्ट लेडीला पण फ्री ट्रीटमेंट असते आणि तसं तर सरकारी दवाखान्यामध्येच जायला पसंत करत असतो पण काय होतं जेव्हा इमरजंसी वगैरे येते तर एमन इमरजंसीमध्ये कसं असतात पेशंटची एवढी गर्दी असते सरकारीमध्ये की ते जास्त कुणाकडे लक्ष द्यायला बघत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की मग त्यावेळेस आम्हाला खाजगी दवाखान्यात जावं लागते पण खाजगी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट पण छान देतात पण त्याव्यतिरिक्त जेवढी ट्रीटमेंट देतात त्यानुसार पैसे पण घेतात तर साधारण स चा म्हणजे सर्दी खोकला ताप आला तरी हजार रुपये एका ट्रीटमेंटचे जात असते परत ते टेस्ट करायला वेगळे सांगतात आणि सुविधा तर दोन्ही दवाखान्यामध्ये चांगलीच मिळते पण एवढंच की सरकारी दवाखान्यामध्ये वेळ लागतो प्रत्येक ट्रीटमेंटला आणि प्रायवेट दवाखान्यामध्ये लगेच सगळ्या ट्रीटमेंट सुरु होऊन जातात आणि जर गवरमेन्ट हॉस्पिटलला कुणी ओळखीचे असेल जर आपले लोकं असतील तर आपली आपल्याला लवकर ट्रीटमेंट मिळाल्य मिळते आणि लगेच उपचार होत असतो पण प्रायवेटमध्ये तसं नसते प्रायवेटमध्ये पैसा दिला तर पुन्हा कुणी पण राहो ओ ओळखीचं किंवा बिन अनोळखीचं प्रत्येकाची ट्रीटमेंट ही वेळेवर आणि चांगल्या दर्जाची केली जाते त्याचप्रमाणे गवरमेंटमध्ये पण चांगले याच उपचार होतात पण तेच की वेळ लागत असतो उशीर होत असतो ते त्यांच्यानुसार करतात प्रत्येक फॉरमॅलिटी तिथे पूर्ण करावी लागते कागदपत्राची आणि त्या सु नुसारच पूर्ण ट्रीटमेंट तिथे केली जाते